आम्ही आमच्या गावातील जे आशा वर्कर आहेत त्यांना आम्ही आधी म्हणजे विचारतो की बुवा सरकारी दवाखान्यामध्ये मुलांना पोलिओपासून रक्षण व करण्यासाठी पोलिओपासून वाचवण्यासाठी आम्ही त्यांना विचारतो की बुवा कधी कॅम्प आहे आणि व पोलिओचे डोस कधी आणि केव्हा दिले जातात आणि नेमकं कोण्या ठिकाणी कॅम्प ठेवलेलं आहे अशा त्यांना आम्ही अशाबद्दल त्यांना विचारतो आणि गावातील ज्या समजा असे काही सामाजिक उपक्रम जिथं राबवले जातात त्या ठिकाणी पोलिओचे जे कॅम्प ठेवतात आणि तिथं आम्ही पाच वर्षावरील मुलांना घेऊन तिथं ते सरकारी दवाखान्याचे जे समजा नर्स आहेत त्या नर्सकडून पोलिओचे दोन दोन थेंब त्यांना दिले जातात आणि तसेच बाकी बाहेरगावी बाहेरगावी जे जाणारे आहेत जे समजा आईवडील त्याच्या लहान मुलं आहेत मग त्यांना समजा जर ब पोलिओचा डोस जर द्यायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर बशश्टॉपवर प्रत्येक बशश्टॉपवर जिथं समजा सरकारी आशा वर्करच्या ड्यूट्या लावलेल्या आहेत त्यांना आम्ही तिथं म्हणजे विचारपूस करतो आणि त्यांना विचारतो की बुवा इथं पण सुद्धा व्यवस्था केलेली आहे का जिथं मुलांना पोलिओचे डोस दिले जातील